मला असं वाटतं मनोरंजन विश्वामध्ये ओ टी टी हे पुढे भविष्यात येणारं सगळ्यात मोठं आपण म्हणू वादळ आहे कारण आपण इतके वर्षं बघतोय की टीव्ही इंडस्ट्री चालू आहे नाटक इंडस्ट्री चालू आहे सिनेमा चालू आहे पण त्याचबरोबर ओ टी टी ह्याचा समावेश झाल्यामुळे बऱ्याच कलाकारांना एक्सपोजर मिळालं आहे खूप प्रकारचा कंटेंट बनू लागला आहे त्याचबरोबर प्रॉडक्शन वॅल्यूसुद्धा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो वाढली आहे कारण ओ टी टी जद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसिरीज बनणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शोज बनणं हे लोकांना प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्यामुळे करणं सोपं झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आले आहेत नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम त्याचबरोबर झी फाईव्ह म्हणा किंवा अजून इतर गोष्टी त्याच्यामुळे कलाकारांसाठी प्रॉड प्रोड्युसर्ससाठी डिरेक्टर्ससाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यांना आपल्याला हवे ते विषय मांडण्याचं स्वातंत्र्य निर्माण झालंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की ओ टी टी ज हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे किंवा या महत्त्वाचा बदल आहे ज्याच्यामुळे खूप लोकांना रोजगार उपलब्ध होणारे खूप लोक क्रिएटिव्हली एक्सप्रेस होऊ शकणार आहेत त्याचबरोबर बरेचदा आता असं होतं की फिल्मला आपल्याला जावं लागतं टिकीट काढून जावं लागतं आणि डेडिकेटेडली तिकडे जाऊन बसावं लागतं पण ओ टी टी ज तसं राहिलेलं नाही आहे आता एका क्लिकवर लोक ठरवतात काय बघायचं आहे काय बघायचं नाही आहे त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आणि मोठा बदल आहे असं मला वाटतं